हॅलो हो अहो तुम्हा पहिलं मी तुम्हाला आधी सांगते पुणे पुण्याला पुणं हे कल्चरल कॅपिटल आहे म्हणजे सांस्कृतिक राजधानी आहे विद्येचं माहेरघर आहे पुण्यामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहे म्हणजे महात्मा फुले ते सावर आगरकर वगैरे टिळक असे मोठे मोठे लोक पुण्यामध्ये होऊन गेले आणि त्यांनी पुण्याचं पुणे पुणेरीपण आपलं अबाधित ठेवलेलं आहे आता नवीन नावांनी पुणे ओळखलं जातं पण ठीक आहे पण पुण्याला फार मोठी हिस्ट्री आहे पुण्यामध्ये शनिवारवाडा आहे प्रेक्षणीय म्हणजे ऐतिहासिक स्थळं तर खूप आहेत सारसबाग आहे गणपती आहे तळ्यातला गणपती पेशवेकालीन वाडे आहे वाड्यांची संस्कृती म्हणून पुणे प्रसिद्ध आहे पण आता हो लालमहाल आहे तिथे जिजामाता म्हणजे हे सगळे आणि वेगवेगळे पुतळे तिथे आहेत म्हणजे हां तिथं दादोजी कोंडदेवांचा पुतळा लालमहालाच्या तिथे आहे जिजामातापाशी आहे हे सगळं वैभव आहे कसबा कसबा गणपती आहे म्हणजे शिवकालीन सगळं आहे आणि ह्याही व्यतिरिक्त पुण्याबद्दल अजून सांगायचं म्हटलं ना तर मुख्य म्हणजे पुण्यामध्ये खूप मोठे मोठे कलाकार होऊन गेले त त्याच्यामध्ये तुम्ही बालगंधर्वांचं नाव ऐकलेलंच असेल कारण बालगंधर्व हो ही तर म्हणजे पुरुष असून स्त्री पार्ट करणारे त्या काळी स्त्रिया करत नव्हत्या हे तुम्हालाही माहिती आहे तर त्यांनी म्हणजे असं त्यांच्याबतीत एक किस्सा पण सांगतात की बालगंधर्व ह साडी नेसून हळदीकुंकवाला गेले आणि त्यांना कोणी ओळखलंच नाही की हा पुरुष आहे तर त्यांच्या नावानी एक रंगमंदिर इथे आहे त्याच्यानंतर भरपूर नाटकं अशी इथे होतात त्याच्यामध्ये श्रीराम लागू आहे दत्ता भट आहे आपले कोण ते सुर्वे आहेत असे अनेक हां हो हो भीमसेन जोशी कलादालन आणि मला असं वाटतं की ते हे झपूर्झा आहे ते त्याचंच आहे की हा नवीन झालेलं आहे आणि तिथे चोवीस तास काही तरी म्हणजे सांगीतिक कार्यक्रम इतर कार्यक्रम चालू राहावे आणि पुण्यातल्या रसिकांना छान मेजवानी मिळली पुण्यामधले लोक हे अत्यंत रसिक म्हणून ओळखले जातात त्यामुळे हो सवाई हां बरोबर बरोबर आहे होय होय सवाई गंधर्व हा भीमसेन जोशींनी सुरू केलेला त्यांचा गुरुच्या साठीप्रीत्यर्थ एक सेवा म्हणून त्यांनी सुरू केला आहे नवोदित कलाकार आणि त्याच्याचबरोबर जाणकार कलाकार यांना इथे बोलवलं जातं चार दिवस हा महोत्सव म्हणजे अगदी आणि पुण्याचा गणेशोत्सव हाही आगदी आणि स्वरमहोत्सवच असतो सवाई गंधर्व आणि गणेशोत्सव हे पुण्याचे अगदी काय म्हणा म्हणाल की ओळख म्हणून म्हणाला तरी खूप चांगलं हो हो हो हो हो हो कारण हे बघा नृत्य म्हणजे नृत्य इज इक्वल टू नाट्य आणि संगीत त्यामुळे नृत्यामध्येही संगीत आहे नाट्य आहे आणि म्हणून सवाई गंधर्वमध्ये नृत्याला पण आम्ही म्हणजे इथे प्रेफरन्स दिलेला असतो गायनाबरोबर नृत्यही असतं तर तुम्ही जरूर या पुण्यात अतिशय मोठ्या मोठ्या व्यक्ती आहे हां ओके ओके हां बाय